कोणतंही मूल जन्माला आल्यानंतर पहिल्या पाचव्या दिवशी पाचवी म्हणून एक विधीस केला जातो त्यामध्ये घरामध्ये पाटापूजन वगैरे केलं जातं त्याच्यामध्ये विधिवत पूजा केली जाते आणि पाचवीच्या दिवशी त्या ठिकाणी रात्रभर एक वही आणि त्याच्यावर पेन हे ठेवलं जातं असं ग्रामीण भागामध्ये ही परंपरा अनेक वर्ष चालू आहे त्याच्या मागचा असा उद्देश आहे की पाचवीच्या दिवशी आणि सा सहाव्याच्या दिवशी ती सटवी येऊन त्याच्यावर त्या बाळाचं नशीब लिहिते असे एक आख्यायिका आहे असं म्हणायला हरकत नाही तर पाचवी आणि सहावी हे विधी केल्यानंतर साधारणपणे बाराव्या दिवशी त्या बाळाला पाळण्यात घालणं आणि बारसं करणं असा एक विधीचा कार्यक्रम आहे बारश्यामध्ये नातेवाईकांना बोलवलं जातं शेजारी पाजारी अशी मंडळी उपस्थित असते लहान मुलांचा उत्सव खूपच असतो त्यामध्ये आणि बारशाच्या दिवशी साधारणपणे त्या बाळाचं नाव ठेवणं म्हणजे जे त्याच्या आयुष्याला पूर्ण लागलेलं असतं असं नाव त्या ठिकाणी सिलेक्ट केलं जातं आणि ते नाव ठेवलं जातं त्यासाठी बारसं हां एक कार्यक्रम असतो त्यानंतर त्या बाळाला काही प्रॉब्लेम असेल तर ब्राह्मणांच्या साक्षीने आणि सांगण्याने शांती वगैरे केली जाते घरामध्ये होमहवन केलं जातं त्याचबरोबर त्या बाळाला योग्य वेळेला कान टोचायचं म्हणजे कानाला होल पाडून त्याच्यामध्ये सोन्याचं वालं वगैरे घालायचं असे पारंपरिक प्रथा आहे त्याचबरोबर बाळ लहान असताना त्याच्या पायामध्ये वाळं घातलं जातं ते वाळे दोन्ही पायात घातले घा घा घालून काही महीने ते ठेवले जातात बाळ जसं मोठं मोठं मोठं होत जाईल त्याच्यानंतर ते काढलं जातं त्याच्यानंतर एक वर्षभरामध्ये म्हणजे एक वर्षाच्या आतमध्ये साधारणपणे त्या मुलाचे केस बऱ्यापैकी वाढलेले असतात मग ते जन्मत च आलेले जे केस असतात ते काढले जातात त्याला जावळ असं म्हणतात तर असे हे वर्षभरामध्ये कार्यक्रम केले जातात